नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये पृथ्वीच्या भु पृष्ठभागावर पृष्ठभागाखाली व पृष्ठभागाच्या वर अव अवकाशात असलेल्या सर्व निसर्गदत्त देणग्यांचा समावेश होतो ह्यालाच राज्यात खाजगी आरोग्य सेवेची म्हणतात जरी एखाद्या देशात देशात सुपीक जमीन समिष्ट समितिष्णू हवामान बारामाही पाणी असणाऱ्या उपलब्ध आणि आवश्यक औद्योगिक कच्चा माल इत्यादीसारखी नैसर्गिक साम साधन सामुग्री विपुल प्रमाणात असेल उदाहरणार्थ सारखा देश जर अशा देशात समग्र पुरवठा ज्या देशात हे नैसर्ग सामुग्री आहे त्यामध्ये आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात तसेच खाजगी सेवाही मोठ्या परम अमेरेसारखा देश आहे जगाच्या एकूण उत्पन्नाच्या एक पॉईंट एवढे उत्पादन त्यामुळे त्यांच्या देशात खासगी आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाते तसेच आधुनिक तंत्रज्ञाच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेत तसेच आरोग्य सेवेची उत्पादन क्षमता वाढते उत्पादनाच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसुद्धा सुधारणा होते नवीन आरोग्य सेवेच्या तंत्राच्या वापरामुळे कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उपचार केले जाऊ शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ व्यवसायात व उद्योगात संगणकाचा आणि इंटरनेटचा वापर तसेच आरोग्य सेवांमध्ये व्यवहारांचा विस्तार होण्यास चालना हे आधुनिक तंत्र वापरल्यामुळे खाजगी आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता होत आहे जेव्हा पर जेव्हा परकीय खाजगी आरोग्य सेवा ह्या मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे तेव्हा ते राष्ट्रीय उत्पन्नासमान तेव्हा ते ऋण असते तेव्हा सरकारच्या गुंतवणूक खर्चामध्ये अर्थव्यवस्थेत ते भांडवल भांडवली मालमत्तेचा साठा वाढवणे वाहतूक व दळणवळण बँका वित्त पुरवठा विमा जल सिंचन सोयी सुविधा शिक्षण आरोग्य मूलभूत सोयी सुविधांवरील खर्च तसेच अणुशक्ती तसेच आरोग्य सेवांनी खर्च इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील सेवा क्षेत्राच्या खर्चाच्या बाबींचा समावेश होतो नफ्याच्या हेतूने प्रेरित होऊन अर्थव्यवस्थेच्या खाजगी क्षेत्रातील व्यापारी उद्योजक आणि संयोजक ह्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणीचा उल्लेख प्रेरित गुंतवणूकी केला जातो आहेत एका देशाने जगातील अन्य देशांकडून भांडवली वस्तू व उपभोग्य वस्तू व सेवांची खरेदी करणे म्हणजे आयात होय आयात करणाऱ्या देशाला आयातीचे मूल्य परकीय चलनात द्यावे लागते निर्यात ते एखाद्या देशाने जगातील अन्य देशाला भांडवली वस्तू व उपभोग्य वस्तू व सेवांची विक्री करणे